एक वाचक म्हणून माझी विशिष्ट आवड असली तरीही विशिष्ट एखाद्या वाङमय प्रकारातली पुस्तकं वाचावीत असं काही मी कधीच ठरवलेलं नव्हतं वाचन हाच माझा छंद आहे आणि त्यामुळं साहित्यातली पुस्तकं वाचत असताना क्रीडा विषयावरचीही पुस्तकं मी वाचत गेलो पाकशास्त्रावरचीही पुस्तकं वाचत गेलो गणितापासून अगदी भौतिकशास्त्रापर्यंत वेगवेगळी पुस्तकं जी आहेत ती मी हाती येतील तशी वाचत गेलो कारण पुस्तकांमधून आपल्याला अपरिचित असणारं जग परिचयाचं होतं यावर माझा प्रत्येक काळामध्ये विश्वास आहे आणि त्यामुळं आपण फक्त भयकथा वाचाव्यात केवळ कविता वाचाव्यात केवळ कादंबरी अथवा आत्मचरित्र वाचावीत असा माझा स्वतःचा कधीही अट्टहास नव्हता तरीही अगदीच विचारलंच की माझ्या आवडत्या पुस्तकांची संख्या ही कोणती आहे तर मी असं समजेल की मी मराठी भाषिक वाचक आहे मराठी ही माझी मातृभाषा आहे पण जग समजून घेण्याच्या ध्यासापायी जी पुस्तकं मराठीमध्ये मोठ्या प्रमाणात भाषांतरित होऊन आली ती पुस्तकं वाचायला मला स्वतःला आवडतं त्याचं कारण असं की मराठी मुलखापलिकडचं एक अपरिचित जग या पुस्तकामुळं मला लक्षात आलं असं आपल्याला लक्षात येतं म्हणजे उदाहरनार्थ अगदी तोत्तो चान ही जी चेतना सरदेशमुख यांनी अनुवादित केलेली आनि नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांनी प्रकाशित केलेली जी कादंबरी आहे ही कादंबरी मी वाचली आणि ही कादंबरी वाचल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाची भयसूचक जाणीव ही माझ्यामते निर्माण झाली असा आपल्याला असं मी म्हणीन खरं तर तोतोचान हे एकमेव पुस्तक आहे असं नाही तर मी जेव्हा ॲन फ्रँकची डायरी वाचत होतो तेव्हाही मला हाच अनुभव आला मी जेव्हा युद्धावरच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या जपानी कथा वाचत होतो तेव्हाही मला हाच अनुभवा आला हे मी नमूद करतो